मी काल मनोहर वस्त्रालयमधून एक जिन्स खरेदी केला त्याची क्वालेटी अत्यंत चांगल्या प्रकारची होती म्हणजे सगळे कलर खूप छान होता आणि त्याचबरोबर त्याचे धागे आणि बटनसुद्धा अत्यंत चांगलं होतं जिन्ससुद्धा चांगल्या प्रकारची होती त्यामुळे मी उत्तम क्वालेटीचा जिन्स त्याला म्हणू शकतो आणि त्यातली मला थोडंसं तो घालण्यासाठी सुटसूट आणि मोकळ्या असल्याच्या कारणांनी तो मला घालण्यात सुद्धा काही त्रास गेला नाही आणि वापरण्यास सुद्धा चांगल्या प्रकारचा आहे कलरसुद्धा चांगल्या प्रकारचा होता आणि त्याचबरोबर त्याची जी मागील खिसे वगैरे जे होते ते सुद्धा चांगले होते चेनसुद्धा चांगली होती आणि घालण्यास उत्तम प्रोडक्ट होतं